नमस्कार सर म माझं नाव सुनील तिडके आहे मी खुदनापूर या गावचा रहिवाशी आहे तालुका वसमत आणि जिल्हा हिंगोली आहे तरी माझी गॅस नोंदणी रद्द करायची आहे माझे काकाकडे ते सरकारी जॉबला असल्यामुळे त्यांना त्यांच्याकडे दोन कनेक्शन आहेत आणि ते बाहेरगावी जात आहेत तरी त्यांची एक टाकी शिल्लक असल्या कारणामुळे मी माझी नोंदणी रद्द करण्यासाठी विनंती करीत आहे आणि आणि माझा गॅस एजन्सी म्हणजे आय डी क्रमांक आहे नव्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी पाासष्ट सत्तावीस बहात्तर सतरा तर सर आपण माझी ही नोंदणी रद्द करण्यासाठी कृपया थोडी मदत सहकार्य आणि मदत करावी धन्यवाद